तसं आमच्या भागात जर म्हणण्यात आलं तर सर्वात जास्त प्रसिद्ध म्हणजे पाणीपुरी वडापाव आणि चाऊमिनसारखे पदार्थ आहेत आणि हे सगळं जर म्हटलं तर जवाहरनगरमध्ये येतात आणि पाणीपुरीबद्दल जर म्हटलं तर एक जवळच एक दुकान आहे म्हणजे एक दादा तिथे लावतात श्री गुरूम हे त्या शॉपचं नाव आहे तिथे ते इतकी छान पाणीपुरी बनवतात आणि तसंच मग जर मी दुसऱ्या प्रसिद्ध खाद्य पदार्थांबद्दल म्हटलं तर एक डोसा चं एक आहे तर त्या रेस्टॉ त्या रेस्टॉरंटचं नाव उत्तपम आहे तिथे इतके छान मऊमऊ आणि लुसलुशीत डोसे बनतात आणि तसंच म्हणजे असंही नाही आहे की ते कोणत्या गलत प्रकारचे खाद्य पदार्थामध्ये मिक्स करतात वगैरे काही म्हणजे ते समोरासमोर आपल्याला बनवून देतात की म्हणजे नेमकं त्यांची बनवण्याची प्रक्रिया कशी आहे वगैरे वगैरे कारण की ते ग्लोव्हज वगैरे घालून बनवतात तर हे एक खूप चांगला हायजिन आहे ज्यामुळे लोक तिथे जाण्यासाठी खूप जास्त ॲट्रॅक्ट होतात आणि तसेच खूप साऱ्या प्रकारचे आपण जर म्हटले तर कॅफेसुध्दा आहेत अकोल्यात तर एक कॅफे आहे त्या कॅफेचं नाव मॅजिक कॅफे आहे आणि हे हेसुध्दा अकोल्यातच आहे तर तिथले मोमोज म्हणजे इतके स्वादिष्ट असतात ज्या प्रकारचे आपण मोमोज म्हटले त्या प्रकारचे आपल्याला खायला भेटतात स्पायसी म्हणा स्वीट म्हणा किंवा फ्राईड केलेले नाहीतर स्टीम केलेले सर्व प्रकारचे मोमोज भेटतात आणि तितकी इतकी म्हंजे गर्दी असते तिथे नेहमीच की विचारूच नका तर अशा प्रकारचे खूप सारे आहेत आणि तसचं मग जर एक म्हटलं तर वीस रुपयात एक इडली इडलीचं एक शॉप आहे तिथं वीस रुपयात चार इडली भेटतात आणि म्हणजे छोट्या छोट्याही नाही म्हणजे एकाची भूक म्हणजे त्यांचा हा मोटोच आहे की फक्त लोकांची भूक गेली पाहिजेत पैश्यांच्या बाबतीत इतकं काही मोल नाही आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे परफेक्ट इडली फॉर यू आणि ही इतकी जास्त छान स असा एक रेस्टॉरंट आहे म्हणजे मीसुद्धा इतकी पागल झाली होती तिथं जायसाठी आणि जेव्हा मी तिथं गेली तर मला माहिती पडलं की तिथले फक्त इडली असं म्हणजे फेमस फक्त बघायसाठीच नाही की ते म्हणजे प्राईसमध्येच नाही की ते वीस रुपयाची आहे बल्कि टेस्टमध्ये सुध्दा बेस्ट होती ती इडली म्हणून मला खूप जास्त आवडते तिकडची जागा तिथे फिरायलासुद्धा